माझा मित्र किंवा कुटुंब्यांपैकी कोणाला घ्यायचे प्रशिक्षण घ्यायचं असेल तर मी त्याला एक सल्ला देईल की वेगवेगळी स्पोर्ट्स क्लब असेल इफ त्याने मला सांगितलं की कोणतं मला स्पेसिफिक स्पोर्ट्समदे इंटरेस्ट आहे तर मी त्याला त्याच्यासाठी सल्ला देईल की तू या क्लबमदे मधून जा तिते शिक्षण घे म्हणजे ट्रेनिंग घे नीट गायडन्स घे तिते चांगलं शिखवतात आता ही फी गोऱ्यागावला राहते तर गोरेगावच्या आजूबाजूला भरपूर स्पोर्ट्स क्लब्ज असतात जिथं खूप चांगलं प्रशिक्षण मिळतात असं मला माहितीये आणि प्रशिक्षक बनायचं असेल तर खूप साऱ्या गुगलच्या साइड्स असतात ज्यावरून आपण रिसर्च करू शकतो की आपल्याला कोणत्या खेळात इंटरेस्ट आहे त्यानुसार आपण तसं पंछासाठी स्पेसिफिक पंच म्हणजे एम्पायसाठी आपण त्याला सांगू शकतो की ही ही साईट आहे तं तू यावर बघ गुगल फॉर्मभर त्या खेळा विषयी जाणून घे असं मी त्याला सांगेल आणि इफ मला प्रशिक्षण स्वताही द्यायचं असेल तर मी सांगेल की मला या स्पोर्टची माहिती आहे थोडीफार तर तू माज्याकडे शिक्ष शिक् शिकायला ये आणि शिक्षण घेणं खेळाबद्दल हे इम्पॉर्टंट असतंच आणि मला शिकवायचंच असं नाही दुसऱ्यांनाही माझ्याकडून शिक्ष शिकायचं असेल तर त्यांनाही घेऊ नये असं मी सांगेल त्यांना बाकी माझ्या एरियातले भरपूर सारे क्लब्सएत मी त्यांना ते सजेस्ट करेल की तुम्ही इकडे इकडे जा तिकडे खूप चांगलं प्रोफेशनल ट्रेनिंग मिळतं एखादं तुम्हाला इंटरनॅशनल लेवलवर तुम्हाला आपल्या देशाला रिप्रेझेंट करायचा असेल तर तो स्पेसिफिक स्पोर्ट्स क्लब निवडा आणि प्रशिक्षक बै बनायचं असेल तर त्याच्यासाठी गुगल साईट्स मी सजेस्ट करेल त्यांना कारण की ती गुगलवर खूप सारी माहिती असतात वल्ड वाईड देशाचं साईड येतात जिथे तुम्ही आपल्या देशाकडून पाठवले जाणारे ट्रेनिंगसाठी स्पेसिफिक ऑर्गनायझेशनकडून म्हणजे आपली देशाची एखादी एनजीओ वगेरे तुम्हाला तिकडे पाठवून तुम्हाला सांगू शकते की तुम्ही ही ही ही ट्रेनिंग घेऊन या आणि मं तुम्ही इकडे होऊन ते आम्हालाही शिकवा म्हणजे की आपल्या देशालाही उपयोगात येईल आणि तुम्हाला जे शिकायचं होतं तेही परिपूर्ण होईल